हां बोला हो बिलकुल धन्यवाद मयुरी एजन्सीला कॉल करण्याबद्दल मी मयुरी रामटिके बोलत आहे वर्ध्यावरून तर इथे तुम्हाला करिअर काउन्सिल म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली इंटरेस्ट कशात आहे तुमच्या इंटरेस्ट वर आहे अच्छा आता बघा आता आहे ना आय टीचे जास्त क्लासेस सुरू आहे म्हणजे आय टीच्या फील्डमध्ये ओके तर ॲक्च्युली तुम्ही आधी इंजिनिअरिंग करून एकतर कोणत्या पण फील्डमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शक शकता असं काही नाही आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही आय टीचे क्लासेस लावू शकता आय टीमध्ये आता सध्या वेब डेव्हलपमेंट पुन्हा सॉफ्टवेअर टेस्टिंग असे क्लासेस आहेत त्यामध्ये तुम्हाला पॅकेज छान मिळू शकतं सॉफ्टवेअर टेस्टिंगचा पॅकेज आहे ट्वेल लॅक्स पर ॲनम म्हणजे बारा लाख वर्षाचे तर तुम्ही साचा समजून घ्या की महिन्याचा एक वर्षाचा तुम्हाला पेमेंट राहणार सॉरी एक लाख पुन्हा तुम्ही जसं म्हटलं आहे की तुम्हाला मेडिकलमध्ये पण आवडते तर मेडिकल पण छान आहे मेडिकलमध्ये पण आता जास्त स्कोप आहे जसं की आता आजकालचे पेशंट कसे येणंजाणं नाही करू शकत तेवढं तर तुम्ही होम पेशंट म्हणून जाऊ शकता होम नर्स म्हणून पेशंटला बघायला तिथे पण पेमेंट तुम्हाला छान मिळते बघा आता जर तुम्ही प्रॉपर कुठच्या तुम्ही नागपूर की वर्धा ओके जर तुम्ही नाग म्हणजे वर्ध्यालाच तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तिथे पेमेंट मिळून जाईल तुम्हाला वीसपर्यंत म्हणजे वीसपासून स्टार्टिंग आहे जर एक्सपिरियन्स असेल तर फारच छान तर आधी तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जाऊन तिथे कुठे नाही कुठे थोडा थो थोडा नाही थोडा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावाच लागणार आहे ठीक आहे थँक्यू